पिकांवर पडणाऱ्या रोगाचा म्हणजे कीटक वगैरे जे पडतात त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी मी कोणकोणते पेस्टीसाईड वापरले पाहिजेत कोणत्या रोगावर कोणते आणि कधी त्याची फवारणी केली पाहिजे याची योग्य माहिती घेतली आहे आणि दुसरं पिकाची जी रोपणी करायची असते ते काही जसं सरकार पण आपल्याला तारीख देतं की या तारखेला तुम्ही रोपणी करा तर त्या वेळेस करतो त्याच्याव्यतिरिक्त जे पेस्टीसाईडस वगैरे लागतात ते आधीच माझ्या गोडाऊनमध्ये मी त्याचा साठा करून ठेवतो आणि आपला जो पीक सरकारी विमा जो आहे पिकांचा तो मी काढून ठेवला आहे तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं मी त्या घटकांशी जुळवून घेतो